बौद्धिक आव्हान देणारं पुस्तक म्हणावं की नाही हा प्रश्न आहे पण मी अलीकडे तेहेज तहमिना दुरानीचं पुस्तक वाचलं ब्लास फेमी आणि मी खस खरं सांगते ते वाचल्यानंतर मी अंतर्बाह्य हादरून गेले अशी असमानतेवर आधारित विखारी समाजव्यवस्था असू शकते एखादा माणूस असा जनावरासारखा वागू शकतो आणि त्या माणसाला केवळ धर्माचं कोंदण लाभल्यामुळे तो सगळ्यांचे त्याला साथ मिळते आणि अनेक अबला स्त्रियांचे जनावरापेक्षाही अधिक वाईट असे हाल होतात हे बघून वाचून मी हातरून गेले पाकिस्तानातल्या एका ठरावीक भागातवर आधारित हे पुस्तक आहे हे त्यांचं अनुभवकथन आहे तर तो पीर साईद स्वत च्याच बायकोला बुरख्याआड एक वेश्येचं काम करायला लावतो घाणेरड्या भिकाऱ्यांपेक्षाही गलिच्छ असणाऱ्या पुरुषांसोबत साथ शरीरसंबंध ठेवायला लावतो त्याचं चित्रीकरण करतो आणि इकडे उघडपणे पिरसाईची पत्नी म्हणून तिचं स्थान आणि त्या चार भिंतीच्या आत एक वेशा म्हणून तिचं स्थान फार वाईट वाटलं ते सगळं ऐकून आणि परत तोच मुलभूत प्रश्न की स्त्री कोणत्याही जातीतली असो कोणत्याही धर्मातली असो कोणत्याही देशातली प्रदेशातली असो खरंच तिचं जगणं खूपच वेगळं असतं मुठभर लोकांना समानता स्वातंत्र्य सगळं असेल पण आजही या प्रगत युगात ज्याला आपण म्हणतो की स्त्रियांवर खरोखरच खूप अन्याय होतो आणि त्याला ती वाचाही फोडू शकत नाई मूकपणे हतबल होऊन तिला ते सहन करावं लागतं तर या पुस्तकाने मला खरोखरच हादरवून टाकलं जेव्हा केव्हा मला ते आठवतं तेव्हा मी अजूनही दुःखी होते आणि असं वाटतं की नाही अजूनही आपल्याला समानतेसाठी खूप खूप पल्ला गाठायचा आहे आणि पुस्तकी शिक्षणानी होणार नाही तर यासाठी एक सामाजिक जागृतीच व्हायला पाहिजे तर चर्चा तर मित्रमैत्रिणीशी परिवाराशी आम्ही करतोच आमचा मराठी कट्टा नावाचा एक ग्रूप आहे त्याच्यावर आमचं बोलणं होतं